माझ्या बागेमध्ये भरपूर पालापाचोळा जमा होतो कारण आंब्याची झाडं आहेत फणसाचं आहे केळीचं झाडं आहेत त्याशिवाय रामफळ सीताफळ ही छोटीछोटी झाडं आहेत आवळ्याचंही झाड आहे त्यामुळे पाला भरपूर मिळतो आणि तोच पाला मग मी काय करतो एक मोठा असं जुनी सीमेंटची टाकीसारखी आहे त्याच्यामध्ये हा सगळा पाला पाचोळा मी गोळा करतो आणि तो तिथे टाकतो जेव्हा हा पालापाचोळा गोळा होतो तेव्हा त्याच्यावर मी पाणी शिंपडतो म्हणजे पाण्यानं ते ओलं केलं जातं आणि पाण्यानं ओलं केल्यामुळे कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथे सुरू होते असा वरचेवर थरावर थर थरावर थर मी तिथे टाकला असतो आणि जेव्हाच शक्य असेल तेव्हा मी तो पूर्ण एका बांबूच्या साह्याने ते हलवतो हलवल्यामुळे काय होतो खालचा वरचा वरचा खालचा सगळा कचरा वरखाली होतो आणि विघटन व्हायला सोपं जातं जेव्हा केव्हा शक्य असेल तर तेव्हा मी तिथे त्याच्यावर थोडीफार माती मातीची भर टाकतो थोडंफार घरात जर ताक वगैरे असेल ते टाकतो हिरवा पालापाचोळा जो असतो भे भाजीचा म्हणा किंवा सालं वगैरे ते सगळं मी तिथे टाकतो फुलांचं निर्माल्य आहे तेही तिथे टाकतो जेणेकरून त्याच्यातून एक खत तयार होऊ शकेल हे खत जेव्हा तयार होतं थ तयार व्हायला एक साधारण दोन ते तीन महिने लागतात आणि जेव्हा खत तयार होतं तेव्हा ते ओलं असतं मग ते एक दिवस दोन दिवस सुकवावं लागतं सुकवल्यावर चांगलं काळं सोनं असं म्हणू शकतो असं तयार एक प तयार होतं खत आणि ते मग मी प्रत्येक झाडाना घालतो आणि हा प्रत्येक झाडाना त्याचा भरपूर फायदा होतो झाडांना जेव्हा हे खत दिलं जातं तेव्हा ते नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं असतं त्याच्यात रासायनिक काहीच नसतं किंवा जे आपण म्हणू शकतो की बाहेरचा कोणताही प्रकार त्याच्यात घातलेला जात नाही त्यामुळे हा जो पालापाचोळा आहे त्याचा फायदा झाडांनाही होतो जमिनीमद् जमिनीची जी उपयुक्तता आहे ती पण तशीच राहते किंबहुना त्याच्यात थोडीफार वाढच होते